मी ऑनलाईन खरेदीसाठी जेंडरचा फिल्टर लावून फिमेल सिलेक्ट करेन त्याच्यासाठी सुरवातीला मी माझी साईजचा फिल्टर चालू करेन त्याच्यामुळे मला माझी साईज कळेल नंतर रंग मग कलरसाठी कलरसाठी कलरचा फिल्टर चालू करेन त्या काळा निळा हा मला रंग खूप आवडतो जीन्समध्ये नंतर मी मॉडन वेअर म्हणजे मॉ त्याच्यामध्ये मला ते सूट होतं आहे का त्याच्यासाठी मी ते मॉडर्न वेअरचा फिल्टर चालू करेन त्याच्यातून मग त्याच्यावरती डिस्काउंट किती आहे त्याच्यासाठी तेच फिल्टर चालू करेन डिस्काउंट फिल्टर म्हणून येतं तो चालू करेन नंतर ब्रँड म्हणजे ब्रँड मी चांगल्या प्रकारचे वापरते म्हणजे एक रेमन जॉकी लेवाईस असं थोडा ब्रँड चांगल्यातला वापरेन नंतर स स ता एक कंपनी आहे फ्लिपकार्ट असोर्ट कंपनीची कंपनीचा फिल्टरचा वापरेन त्याने कस्टमर रेटिंगचा फिल्टर लावेन स्टार आपल्याला किती मिळतात चांगल्या स्टारचे फोर स्टारचा रेटिंगवर जास्त करून मी कपडे खरेदी करते ऑनलाईन मागवते नंतर फॅब्रिकमध्ये फिल्टर लावून कॉटन वीअर व्यअर कॉट प्युअर प्युअर कॉटन खादी लायक्रा ब्लेड अशा प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे कपडे शोधेन जास्त मला निळा कलर कसा सूट होतो आहे ते बघण्यासाठी मी निळा कलरचं फिल्टर वापरेन त्याच्यावरती मला साईज म्हणजे अठ्ठावीस नंबरचं जीन्स लागते ती त्याच्यामध्ये मला मिळते का ते मी बघेन आणि मग मी माझ्या आवडीचं म्हणजे मला असं छान सूट होईल छान दिसेल अशामध्ये मी ते जीन्स माझ्यासाठी माझ्या मुलीसाठी त्या ह्याच्यावरती फ्लिपका ॲमेझॉन फ्लिप फ्लिपकार्ट फ्लिपकार्टच्या ह्याच्यावर न ऑन ऑनलाईन शॉपमध्ये ऑर्डर मित्रा पण एक आहे त्याच्यामध्ये मी ऑर्डर करेन